शाळा ही आपल्या आयुष्यातील महत्त्वाचे ठिकाण असते आणि या ठिकाणी आपण खूप काही शिकत असतो जसं की शाळेतले शिक्षक आणि तिथल्या भिंती शाळेत मेळनार मिळणारे शिक्षण हे सगळ्यात आपल्याला सगळे आपल्याला घडवत असतात शाळेतील काही जी शैक्षणिक साधने असतात त्यांच्या सहाय्याने आपण शिकत असतो पुस्तकं किंवा फळे वह्या किंवा नकाशे तक्ते हे तक्ते नकाशे यांमुळे आपल्याला माहिती समजून घेण्याच्या सोपं पडतं माहिती पटकन समजून घेता येते नकाशांच्या सहाय्याने आत्ता सध्याच्या काळात विसाव्या शतकात इंटरनेट म्हणजेच आंतरजालाच्या वापरामुळे जग अधिक जवळ येत आहे आणि त्यासाठी इंटरनेटचा वापर कर वापर शाळांमध्ये होत आहे झर सध्याच्या काळात इंटरनेट नसेल तर अशा खूप अडचणी येतात जसं की असं नाही आहे की इंटरनेटवर शिकू शकत नाही पण आज ती काळाची गरज बनली असल्याकारणाने आज प्रत्येक शाळांमध्ये मला असं वाटतं की स्मार्टफोन लॅपटाॅप यांच्या वापरासाठी इंटरनेट आवश्यक आहे माझ्या परिसरातील स्थानिक शाळांमदल्या ज्या काही समस्या आहेत त्यामधील एक म्हणजे की गावात अंतरजालचा उपयोग होत नसल्याने किंवा गावात इंटरनेट नसल्यामुळेच तिथे स्मार्टफोन लॅपटाॅप या साधनांच्या वापरावर मर्यादा येतात आणि या मर्यादांमुळे मुलांचा विकास कमी होतो असं मला वाटतं